शिवाजी महाराज हे असं एकमेव व्यक्तिमत्व आहे ज्याचा माझ्यावर अतिशय प्रभाव पडलेला आहे खरंच लहानपणी जेव्हा मी तिसरीत होते तेव्हा मी हा इतिहास अभ्यासलेला त्यात शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने हे राज्य चालवले ते कशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीत प्रत्येक युद्धात यश मिळवत होते हे सर्व मी अभ्यासलेलं हो आहे आणि खरंच त्यांनी ज्या पद्धतीने औरंगजेबाला जो लढा दिला तो तर वाखाणण्यासारखाच आहे शिवाजीमहाराज यांचा माझ्यावर अजूनही प्रभाव आहे अजूनही माझ्या मनात त्यांच्यासाठी एका राजाचीच प्रतिमा आहे ते अतिशय शूरवीर असे राजे होते ज्यांनी आपल्या प्रजेसाठी नेहमीच काही ना काही धडाडी दिली सतत ते आपल्या प्रजेसाठी लढत राहिले त्यांच्यासाठी प्रजा म्हणजे सर्व काही होते